हॅलो मॅम तुम्ही तुम्ही तुम्हीनी गुगल फॉर्ममध्ये ॲप्लीकेशन टाकली होती का दत्ता कॉलेज मेघेबद्दल अच्छा ठीक आहे ना मॅम तर तुम्ही आमच्या कॉलेजला कधी व्हिजीट देऊ शकता हो चालेल पण तुम्ही इन्फाॅर्मेशन वगैरे बघितली आहे का महाराष्ट्रामधलं फेमस कॉलेज आहे तिथे नर्सिंग वगैरे सगळं म्हणजे सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे म्हणून मेडिकलचे हा आणि तुम्हीनी कोणत्या करियर ऑपॉर्चुनिटीसाठी फॉर्म फिलअप केला होता म्हणजे कोणता कोर्सेस तुम्हाला पाहिजे होता

अच्छा बी एस सी नर्सिंग पाहिजे होती तुम्हाला अच्छा ठीक आहे ना मॅम तुम्ही आमच्या कॉलेजला व्हिजीट द्या आम्ही तुम्हाला सगळे इन्फोर्मेशन वगैरे प्रोव्हाईड करू आणि स्कॉलरशिप प्लस होस्टेलची पण सुविधा करून देऊ आम्ही तुम्हाला तुम्हाला आता तर सध्या तर खर्च नाही लागणार बट तुमचे अर्धे जास्त तुम्ही एस सी कॅटेगरीमधून येता तर तुमचे अर्धे जास्त पैसे तर असे होऊनच जाणार ना स्कॉलरशिपमधूनच कटणार हा आणि बाकी तुम्हाला जवळची लागणार तर फक्त पंधरा पंधरा वीस हजार रुपये लागणार

हा होस्टेल पण फ्रीमध्ये आहे हो हो मॅम आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊ तुम्ही या फक्त आमच्या कॉलेजला व्हिजीट द्या ठीक आहे मॅम हो ठीक आहे